द इंडियन गल रेस्टॉरणमधून बोलत आहेत का जी सर मी ईशा समकर बोलत आहे हो सर मला तुमच्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करायचे होते हो सर मला राईस राईस चपाती भाजी आणि स्वीटमध्ये मला रसगुल्ला पाहिजे हो सर सर डिलिवरी मला पाहिजे उद्या दुपारला बारा वाजेपर्यंत

आणि हो सर मला जेवणासोबत काही तीस प्लेट ताटल्या तीस काटे चमचे

हो सर आणि तीस ताटे तीस काटे चमचे तीस कटलरी आणि तीस कटोरी

पंचवीस लोकांचं जेवण आहे सर तर तुम्ही त्या हिशोबाने जेवण पण ऑर्डर करून मागवून द्या आणि आणि ही भांडी पण पाठवून द्या हो सर तुम्ही डिलिवरी पाठवा त्याच्यासोबत भांडे पूर्ण पाठवा आणि मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून देणार जेव्हा होम डिलिवरी येऊन जाईल ठीक आहे ना सर धन्यवाद